माझ्या आवडता खेळाडू म्हणजे एम एस धोनी एम एस महेंद्रसिंग धोनी तर बघा माणूस क्रिकेटर असून असो किंवा नाही पण त्याच्यासारखा शांत आणि विचारपूर्वक निर्णय घेणारा माणूस खूप कमी पाहायला मिळतो मैदानात असो किंवा बाहेर धोनी कधी घाई करत नाही एकदम शांतपणे प्रत्येक गोष्टीकडे बघतो म्हणून तर त्याला सगळेजणं कॅप्टन कूल म्हणतात इंडियातच नाही तर बाहेर पण त्याला कॅप्टन कूल असे म्हटले जातात धोनी जेव्हा शेवटच्या दोन बालवर दहा रन पाहिजे तेव्हा तिथंही तो घाबरत नाही उलट शांतपणे प्लॅन करतो आणि गेम जिंकूनच दाखवतो पण त्याचे लीडरशिप खूप आवडतं ग्रुपमधल्या सगळे खेळाडू त्याच्यावर विश्वास ठेवते कारण तो कधीच उगाचचं बिन फालतूचं रागवत नाही आम्ही मित्रांमध्ये पण खेळताना अनेक अनेकदा असं म्हणतो थांब धोनीसारखा शांत राहा असं एक डायलॉग आम्ही म्ह म्ह म्हटले जातो माझ्या गल्लीतसुद्धा त्याच्या मोठा फ्लॅन क्लब आहे कोणी हेलिकॉप्टर शॉट मारतोय कोणी त्याच्यासारखा स्टाईलने रन आउट करतो आहे माझंही एक स्वप्न होता त्याला प्रत्यक्ष भेटण्याचं आणि खरं जर जर खरंच तो दिवस आला की मी त्याला भेटलो तर मी विचारीन धोनीभाऊ तू एवढा मोठा स्टार असून इतका साधा आणि नम्र कसा राहतो आहेस याच्यामागे काय आहे तुमच्या प्लॅन आहे का तुमची क्वालिटीज आहे ते सगळं मी विचारीन आणि आम्ही जरा जर जरा जरा गोष्टीनी चिडतो बडबड करतो पण तू मात्र एवढा शांत कसा राहतो आणि हो एक फोटो पण काढेल त्याच्यासोबत कारण धोनी फक्त खेळाडू नाही तर आमच्यासारखं हजारो तरुणांचा आयडल आहे